फॅशनबद्दल काय बोलायचं फॅशन सगळीकडे पसरत असते दिवसागणिक फॅशन बदलत असते खरं म्हणजे आपण जे कपडे घालतो तीच आपली फॅशन असं मला वाटतं कारण आता तरी नवीन नवीन कपडे रोज रोज येत आहेत पूर्वी कसं पंजाबी ड्रेस मुली घालायच्या त्याच्यावर छान ओढणी घ्यायच्या नऊवारी साडी बायका नेसायच्या गोल साडी नेसायच्या वरती अंबाडा घालायच्या लांब फ्रॉक मुली घालायच्या स्कर्ट ब्लाऊज त्याच्यानंतर सलवार कमीज असे आपले पूर्वीचे ड्रेस असायचे आत्ता बघायला गेलं तर पूर्वीच्याच फॅशनच्या संकल्पना नवीन नवीन रूपामध्ये आपल्यासमोर येत असतात आणि त्या आपल्याला आवडतही असतात काय घातलं म्हणजे आपण छान दिसतो हे प्रत्येकजण आपण आरशासमोर उभारूनच सांगू शकतो मी नेहमी साध्या दुकानातूनच खरेदी करते भारताच्या फॅशनबद्दल म्हणाल तर ती रोज बदलत असते आपण जे घातलेलं आहे त्याच्याला आपण कसे दिसतो याच्यावरूनच आपली फॅशन ठरत असते त्याच्यानंतर आता बोलायचं झालं तर मुलींचा ड्रेस शर्ट पँट टी शर्ट असं सर्वजण घालत असतात पण पूर्वीचे ड्रेस तसे नव्हते पूर्वी मुली अंगभर कपडे छान चौकी दोन वेण्या अशा घालून त्यांचा पेहराव असायचा तेल लावून चप्पट असं वेणी घातली वरती वेण्या दुमडल्या की ते छान दिसायच्या आणि फॅशन म्हणाल तर दोन रिब्बिनी त्याच्यानंतर त्याच्यावर मोठी टिकली असा शाळेच्या मुलींचासुद्धा ड्रेस असायचा त्याच्यानंतर आपली आई आजी या सगळ्या नऊवारी साडीतच वावरलेल्या होत्या आत्ता बघायला गेलं तर दुसऱ्या कुणीतरी घातलेले कपडे छान दिसतात म्हणून आपणही तसेच घालावेत असं म्हणणं चुकीचं आहे आपल्याला ते कसं दिसतं आपण त्याच्यात व्यवस्थित राहू शकतो का दिसू शकतो का किंवा आपल्याला तो ड्रेस कसा दिसेल याचा विचार करून प्रत्येकानं आपली निवड निवडावी असं मला वाटतं कारण ड्रेस कसा आहे तो कसा दिसतो त्याच्यावर आपण खूप उठावदार दिसू शकतो का किंवा आपल्याला तो कसा दिसतो आहे याचा विचार आरशात बघून आपणच स्वतः आधी करायला हवा म्हणजे आपल्याला कळू शकेल की आपण कुठल्या ड्रेसमध्ये रुबाबदार दिसतो कुठल्या ड्रेस आपल्याला व्यवस्थित बसतो किंवा आपल्याला साडी कुठली व्यवस्थित दिसते दुसऱ्याने कुणीतरी केलं आहे म्हणून त्यांचं बघून आपण त्याची पडताळणी करून मगच आपण तो ड्रेस घालावा असं मला वाटतं